हा बोला अच्छा अच्छा हा बोला ना मॅडम हो चालेल चालेल

हे ओके ओके मॅडम ठीक आहे तर मग मला एक हा मला एक सांगा तुम्ही कुठून बोलत आहात इथून हां इथूनच बोलत आहात ठीक आहे ठीक आहे बघ बघा मग मॅडम बघा तर आता तुम्ही छत्रपती संभाजी नगरमध्ये राहत आहात मग तुम्हाला अजिंठा लेणी यायला खूप सोपं आहे म्हणजे तुमचा जो बजेट आहे तो कमीमध्ये बसून जाईल कारण की इथल्या इथं असल्यामुळे तुम्हाला जास्त काई बजेट लागणार नाही त्याच्यासाठी तर छत्रपती संभाजी नगरवरून आम्ही आमची ट्रॅव्हल्स आहे ए सी ट्रॅव्हल्स आहे मॅडम हा म्हणजे आता क हा ए सी ट्रॅव्हल आहे नॉन ए सी ट्रॅव्हल्स पण आहे आमच्याकडे तर त्याचे वेगवेगळे बजेट राहील ए सीचे थोडे जास्त राहील नॉन एसीपेक्षा त्यामध्ये तुम्हाला दिवसातून दोन बॉटल मिनरल वॉटर दिलं जाईल हा कॉम्प्लिमेंटरीमध्ये आ तुम्ही तुम्हाला आम्ही नाश्ता देऊ त्यानंतर तिथं फिरण्यासाठी आम्ही तुम्हाला तिथं ज जर सिनिअर सिटिजन असतील तर तिथे तुम्हाला छोटी वॅन प्रोवाइड केली जाईल ठीक आहे पुन्हा प्रवासामध्ये तुम्हाला कॅब्स दिल्या जातील जेणेकरून आमचे जे टूर अँड ट्रॅवल्सचं जे मेंबर्स आहे ते आम्हाला पटकन ओळखले जा जातील आनी याचं जे बजेट आहे ते फक्त पंधरा हजार रुपये मॅडम ए सीचे पंधरा हजार आणि नॉन ए सीचे बारा हजार त्यामध्ये तुम्हाला फाईव स्टार हज फायव स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला थांबता येईल तिते तुमाला जर तिथं स्टे करायचं असेल तर तिथलं मील मील आमच्याकडूनच प्रोव्हाइड केले जाईल तुम्हाला हा जेवण वगैरे सगळं हा आम्हीच प्रोवाइड करणार आहे सगळं सगळं काही आम्हीच देणार तुम्हाला फक्त तुम्हाला हो हो हो ॲक्चुली तुम्हाला स्पॉट दिले जाईल त्या स्पॉटवर तुम्हाला यायचं आणि तिथून तुम्ही तुम्हाला आम्ही पिकप करून घेऊ सगळं काही हो येता हां येता जाता जेवढी काही देवस्थानं आहे छत्रपती संभाजीनगरपासून निघाल्यापासून तर जसं आहे वेरूळ आहे तर घृष्णेश्वर आहे हे सगळे देवस्थान तुम्हाला आणि ह्या लेण्या वगैरे बघून मग पुढे आपण अजिंठा जाऊ आणि अजिंठावरून डायरेक्टली आपण छत्रपती संभजीनगरला हे वापस येणार

ओके ओके थँक्यू ओके ओके